हां हेमंत देशपांडे आपण कोण अच्छा अच्छा

कुठल्या कुठल्या स कुठल्याच्या कुठल्या संस्थेसाठी तो तुमचं हे कुठले निर्मिती हां हां हां होय हो पाठवलं पाठवते

हां अच्छा

ओके हां

हां देऊ शकते मी सध्या माझं तर शूटिंग चालू आहे एका मरा मराठी चित्रवटाचंच आहे चालू आहे शूटिंग आणि तुमच्या टेन्टेटिव तारखाचं कधी होणाराय शूटिंगचं हां हां पंधरा जून कसं पण तुम्ही असं थोडंसं दुसऱ्या तारखा देऊ शकत नाही मला कारण नेमकं त्या दुसऱ्या तारखा मॅनेज होऊ शकत नाही मंथएंडला हां ॲक्चुअली काय झालं माझा सहा ते अठरा दहा ते अठरा मी बिझी आहे त्याच्यामध्ये माझं हां त्याच्यामध्ये

ॲक्चुअल दहा ते अठरा मी बिझी आहे तरी पण हां तर तुम्हाला दहा दहाचा आठ किंवा अठराच्यानंतर मी तुम्हाला डेट देऊ शकेन तशी हां हां हां हो हो एकोणीसपासून सलग आहे आणि मग परत माझा मंथएंड म्हणजे तीसला परत माझी तारीख बुक आहे तीसला तीसला दिवसातून मी आता आता तुमचं शेड्युल कसं आहे त्याप्रमाणे मी हे करू शकलो असतो पण ठीक आहे तुम्ही साधारण माझं रात्रीचे नाट्य शो असतात दोन शो तरी असतात दिवसाचे त्याच्याआधी मी देऊ शकेल तुमाला वेळ पाच ते पाच ते आठ हा एक शो असतो आणि आठ ते पाच ते आठ एक शो असतो माझा आणि त्याच दिवशी आठच्या पुढे एक दुसरा शो असतो त्याच्या आधी मी दिवसभर म्हणजे पाच तुम्हाला साडेचार चारपर्यंत देऊ शकतो मी चालेल चालेल

ठीक ठीक आहे ठीक ठीक आहे ठीक आहे ठीक ओके ओके चल बाय बाय